मी हल्लीच युगंदर ही कथा वाचली कादंबरी त्याचे लेखक शिवाजी गोविंदराव सावन त्यांनी खूप उत्तम हे पुस्तक लिहिलेलं आहे ह्या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे श्रीकृष्णावर ही हे पुस्तक आहे पण श्रीकृष्णाबद्दल त्याच्यासोबतचे जे काही म्हणजे लहानपणापासूनचे जे काही लोकं होते त्यांच्यावर वेगवेगळा पार्ट लिहिलेला आहे म्हणजे त्या प्रत्येकाचं कृष्णाबद्दलचं मत उदाहरणार्थ राधा राधेला कृष्ण कसा दिसला तो तिच्यासाठी काय होता हे वर्णन लिहिलेलं आहे रुक्मिणी रुक्मिणीचे कृष्णाबद्दलचे विचार तिला तो कसा दिसला एवढंच नाही तर बळीराम अजून अर्जुन किंवा जे पण म्हणजे कृष्णासोबत लहानपणापासून अगदी कृष्णाचे सारथी त्या सगळ्यांबद्दल ह्या पुस्तकामध्ये वेगवेगळा स्पेशली पार्ट आहे आणि त्या प्रत्येकाच्या नजरेतून कृष्णाला बघायला मिळतं आणि खूप इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे कृष्णाचं बालपण इतकं सुंदर दाखवलं आहे पण ते बालपण सोडून तो नंतर जेव्हा मथुरेमधे येतो ते कंस कंसाला बोलवतो आणि तिथे आल्यानंतर मथुरा सोडून येतो तेव्हा तो त्याचं जे बालपणाचं सगळं मागे सुटतं आणि त्याचं नवीन अध्याय चालू होतो हे जे मागे सुटणं आहे ते प्रत्येक व्यक्तीला जमलं पाहिजे त्याचा थोडासा प्रभाव माझ्यावर आहे ते मी ट्राय करत आहे म्हणजे काही गोष्टी मागे कशा सोडून दिल्या पाहिजे आणि आपण पुढच्या नवीन गोष्टींना कसं सामोरं गेलं पाहिजे आणि त्या कशा आत्मसात करून घेतल्या पाहिजे